हॅलो

हो हो हो ठीक आहे ठीक आहे जे आहे ते ठीकच आहे म्हणू काय इथं ते काय आता ते ह्या भागामध्ये रिडेवलपमेंट प्रोजेक्ट सुरु झाले आहेत आणि बाजूच्या सोसायटीत तिथं ते इमारत तोडणं चालू आहे आणखी एका सोसायटीचं ते त्यांचं झालं पाडकाम झालं डेमॉलिशन झालं भरपूर आहे भरपूर आहे धूळ धूळ सगळ्या खिडक्यांमधून धूळ येत असते खिडक्या बंद करायच्या आता उन्हाळा असल्यामुळे ए सी लावणं शक्य आहे मास्क लावून काय घरातही मास्क लावून फिरायचं का हं आहे त्याच्यातच आता काय आहे त्याच्यात दिवस काढायचे काय करता काय हो हो काही नाही थोडा काळ आता काय थोडा काळ म्हणजे म्हणत म्हणत म्हणत काळ खूप चालला आता आपलाच काळ जवळ येईल पलायन करायला एक वाव आहे तसा तिकडं प्लॉट्सवरती प्लॉटवरती एक घर आहे तिकडं महिन्यातून एकदा मी पलायन करत असतो तीन दिवस तिकडं राहतो मुक्काम करून घेतो नाही नाही ते ठाणे जिल्ह्यात आलं ते तिकडं तितकं नाही आहे तितकं नाही आहे मोकळी हवा आहे तर तिथं तीनच दिवस राहता येतं तिथून मला इकडे पलायन करावं लागतं मुंबईला नंतर मुंबईहून तिकडे पलायन करावं लागतं एकूण सगळं पलायनच दिसतं आहे एकूण पलायनच आहे सगळं पलायनवादच आहे अं काय काय इलाज आहे का दुसरा काही कुठं जाणार तुम्ही जाणार कुठं अं हो हो हो हो

हां काढायचे दिवस काढायचे विषातल्या किड्यासारखे विषातल्या किड्यासारखं जगायचं विषातला किडा जरी विषातून काढला तर तडफडून मरेल त्याला विषातच बरं वाटतं जगू शकतो चालेल तो भूतकाळ झाला त्याला काय भूतकाळात रमण्यात काही अर्थ नाही हो हो हो बस फुप्फुसं बंद कधी पडतील त्याची वाट बघायची फक्त आहा छान प्रदूषित घाणेरडा समुद्र आहे ना शेजारी हां हां हां हो प्रदूषित समुद्र प्रदूषित समुद्राच्या सान्निध्यात हां हां हां ठीक आहे ठीक आहे ओके ओके ठीक आहे के हां हां हां बरं बरं ओके ओके ओके बाय